नमस्कार ॲमेझॉनमधून बोलत आहात का मी श्रीकांत जोशी बोलतो आहे नांदेडवरून मी गेमिंग कन्सोल ऑनलाईन खरेदी मागच्या आठवड्यात केला होता तर मग मला तो आता कॅन्सल करायचा आहे तर माझा ऑर्डरचा तपशील हा आहे की माझ्या ऑर्डरचं नाव श्रीकांत जोशी या नावाने मी बुक केला आहे ऑर्डरचा पत्ता आहे का काबरा नगर नांदेड आणि माझा फोन नंबर नऊ पाच एक एक सात नऊ सहा चार सहा एक आणि रद्द करण्याचं कारण हे आहे की मला फ्लिपकार्ट ह्या दुसऱ्या संकेत स्थळावरून कमी पैशांमध्ये नवीन गेमिंग कन्सोल मिळत आहे त्यामुळे मी रद्द करू इच्छितो तर मी तुम्हाला विनंती करतो की ही ऑर्डर कृपया रद्द करा